काका मी तुमच्या ऑटोने वर्धा ते नागपूर प्रवास केलेला आहे आणि माझ्याकडे देण्यासाठी कॅश पैसे नाही आहेत तुमच्याकडं यू पी आय वगैरे काय गुगल पे वगैरे असेल तर मला स्कॅनर द्या मी तुम्हाला ऑनलाईन करतो